रोख रकमेद्वारे व्यवहार करणे करण्याच्या जागा आता फार कमी राहिलेल्या आहेत जसे की एस टी काउंटर टिकीट रेल्वे काउंटर टिकीट त्याच्यानंतर छोटे मोठे हॉकर्स रस्त्याच्या आजूबाजूला असणारे रेडीवाले यांना जास्तीत जास्त तुम्ही रोख रकमेद्वारे व्यवहार करण्याची गरज भासते बाकी सर्व जे व्यवहार आहेत बरीचशी जनता ऑनलाईन पद्धतीने करत करत आहेत आणि कॅशलेस राहण्या राहण्याची सवयच आता लोकांना लागलेली आहे बरेचसे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे चोरी आणि पैशाची रिस्क ही कमी झालेली आहे त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईलही तुमच्या सोबत असला तर मोठमोठाले व्यवहार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा यू पी आय कोडच्या माध्यमातून करू शकता ते लोकांना खूपच सुविधाजनक झालेले आहे